मला मला माझ्या मराठी भाषेवर कृप खूप प्रेम आहे मला कोणती एखादी गोष्टी सांगायची असली तर मी काही एखादी गोष्ट खूप मनामध्ये आहे आणि ती मला सांगायची आहे बा कोणाला ते सांगावंसं वाटत आहे मनामध्ये मनामध्ये ठेवायचीच नाही न ती मला कुणाला सांगायचीय तर ती आई झालं कदाचित मैत्रीण झालं किंवा मग भाऊ झाला अशा व्यक्तींना आपण सांगतो पण ते मराठीमध्येच सांगतो कारण आप हिंदी हिंदीमध्ये न सांगताही मराठी ही मराठी मातृभूमी असल्यामुळे आपण मराठीमध्येच सांगण्याचा प्रयत्न करतो आणि मराठीमध्ये स लहानपणापासून मराठी बोलत बोलत असल्यामुळे मराठीमध्येच मराठीमध्येच सांगतो त्यामुळे जर एखादी गोष्ट आहे ती खूप सांगायची आहे खूप आतुरतेने आपण वाट पाहत कुणाला सांगायची कुणाला सांगायची तर ते आपण आईला दादाला किंवा मग बहिणीला किंवा मग मैत्रिणीला त्याप्रमाणे आपण सांगत असतो